खेळ खेळल्याने आपले सगळ्यात पहिले आपले तब्येत हे च चांगली राहते म्हणजे आपला रोज व्यायाम होतो त्यानंतर या खेळांचे खूप म्हणजे खूप मॅचेसेस होतात जसे आता डिव्हिजन झालं डिस्ट्रिक्ट लेव्हलवर झालं जशी मॅचेसेस होतात ते आपल्या इकडे होतात किंवा मग दुसरं आपल्याला जिथे सें हे राहते मॅचेसचे ठिकाण तिथे आपल्याला जावं लागतं तिथे खेळावं लागतं नंतर आपलं नाव होते आपल्याला सर्टिफिकिट वगैरे भेटतात असे बरेचसे काही म्हणजे खेळल्याने खूप सारे फायदे पण होतात आणि आपली ओळखपण होते